राज्यातील प्रमुख व्यवसायी उपक्रम राबवणाऱ्या मोठमोठ्या संस्थेपैकी एक संस्था आहे एक संस्था म्हणजे एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय शैक्षणिक उद्योग अशा अनेक प्रकारच्या स व्यवसाय क्षेत्र एकत्रित करून एका ठिकाणी सगळ्या प्रकारे रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता एम आय डी सी परिषदला आहे एम आय डी सी ही राष्ट्रापुरतीच मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उद्योग अशा अनेक प्रकारच्या राष्ट्राबाहेरील कंपन्यांना आपल्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध करून देते मोठमोठ्या कंपन्यांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे हा त्याचा एकमेव उद्देश असतो तसंच शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठीसुद्धा अनेक प्रकारे रोजगार उपलब्ध करून यम आय डी सी ही अप्रेंशिपची संधी शैक्षणिक वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊन नवीननवीन उपक्रम राबवून नवीननवीन वस्तूचे उत्पादन काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करत असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही ती परिषद करून देत असते ती परिषद स्वत स्वतःमध्ये एक मोठा असा कंपनीचा भाग आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उद्योग एकत्र येऊन कार्य करीत असतात का ते एकत्र कार्य करीत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात वस्तूची उत्पादन काढण्याची क्षमता असून त्यांना मोठ्या मार्केट कसा मिळवता येईल त्याची लोकप्रियता कशी वाढवता येईल त्याच्यामध्ये अनेकाचे फायदे कसे होतील याची काळजी घेऊन ते त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये ॲडवटाइजमेंट वगैरे करून त्यांना भारतात भारताच्या बाहेर मार्केट उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत असते त्याच सोबतसोबत भारतामध्ये असणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल कंडिशन त्यांची पैशाची उपलब्धता क उपलब्धता करून देण्याचेही कार्य ही प्रमुख व्यवसायिक उपक्रमाद्वारे केले जातात